श्रीगणेश ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये फोन लागला आहे का आम्हाला एक ट्रीप काढायची होती एक वन डेची त्यासाठी आमच्या इथं वीस महिला तयार झालेल्या आहेत ट्रीप ही गणपतीपुळे आणि मार्लेश्वरला काढायची आहे त्यासाठी आम्हाला तुमच्याकडून एखादी गाडी हवी होती वीस महिला एकदम एकाच गाडीमध्ये बसण्यासाठी म्हणून तुमच्याकडे कुठली गाडी ॲवेलेबल आहे का बरं बरं आम्हाला मिनी बसमध्येच मग एक दिवसाची ट्रीप करवून आणायची आहे बरं तुमच्या ट्रॅव्हल्स एजन्सीतर्फे काही ऑफर्स आहेत का साधारण किती हे भाडं लागेल बरं बसमध्ये काय तुमच्या इथं एजन्सीतर्फे काही जेवण वगैरे नाश्ता जेवण थोडंसं कमी करात ना एका त्याच्यातलं पण बरं बरं मग ट्रीप पुढच्या महिन्यात ऑफर्स येणार आहे तर मग पुढच्या महिन्यात ट्रीप जाऊ द्या मग ओके पुढच्या महिन्यात मला कन्फर्म करा म्हणजे मला डेट वगैरे द्या मी महिलांना इथल्या तयार करून सांगते बरं बरं मग मी महिलांना सांगतो इथं मग ट्रीप कन्फर्म करूया मग चालतं आहे डन झालं हां ठेवते